हो इथे जवळपास खूप सारे प्रसिद्ध ठिकाण आहे जसे छत्री तलाव वडाडी तलाव त्यानंतर बांबू गार्डन धबधबे म्हटलं तर चिखलदरा साईडने खूप मोठमोठे धबधबे तलाव या सर्वांचा समावेश आमच्या शहरात आहे तसेच इथे जर आपण फिरतो म्हटलं तर खूप काही प्रसिद्ध आणि सौंदर्याच्या गोष्टी आपल्याला अनुभवता येतात मी तिथे गेलं असताना मीच चिचाटी ह्या वॉटरफॉल म्हणजे चिचाटी धबधब्यावर गेलो होतो त्या धबधब्यात ट्रॅकिंग आणि धबधबा ही दोन्ही गोष्टी आपल्याला पाहावयास मिळतात कारण की आपल्याला पाच किलोमीटर जंगलाच्या आतमध्ये नदीच्या घाटाने चालत जावं लागते ते चालत जाताना तो आजूबाजूचा जो निसर्गाचं सौंदर्य आहे ते आपल्याला पाहावयास मिळते तेथील आदिवासी लोक हे खूप चांगले लोक असून आपल्याला ते त्या ठिकाणापर्यंत जावयास मदत करतात आणि आपण तिथे जात असलो तर म्हणजे खूप सोबत पावसाळ्यात जावं लागते तर सोबत रेनकोट त्यानंतर खायला काही फळं बिस्कीट वगैरे अशा गोष्टी सोबत घेऊन जाणे हे गरजेचे ठरते कारण की जाताना आपल्याला खूप एनर्जीची गरज असते आणि ते धबधबा एवढ्या उंचावर आहे की आपल्याला तिथे पोहोचेपर्यंत खूप म्हणजे एनर्जीचा लॉस होतो आणि त्यामुळे आपण सोबत काहीतरी खायला नेणे पण गरजेचे असते स तसेच जे निसर्गाचे सौंदर्य आहे हे आपल्याला आपल्या कॅमेरामध्ये कॅप्चर करणे गरजेचे ठरते कारण की निसर्गामध्ये खूप अशा गोष्टी आपण पहावयास मिळते जेव्हा आपण त्या धबधब्याच्या ठिकाणी जातो की ते आपल्या डोक्यातून कधी जाऊ नये किंवा आपल्या मनात ह्या गोष्टी नेहमी राहावं त्याकरिता आपण त्या गोष्टीचे एकदोन फोटोज घेणे हे अत्यंत महत्त्वाचे ठरते आणि मी तिथे गेल्यानंतर मला खूप चांगला अनुभव आलेला आहे